हो चित्र रेखाटल्याशिवाय कलर भरता येणार नाही आणि कलर भरायलाला चित्र रेखाटावं लागेल कारण कलर कुठलाही पेंटर कलर जो कलाकृतीच नाही काढणार किंवा कुठला एक एक आकारच नाही देणार तो त्याला चित्र कसा देणार किंवा कलर कसा भरणार त्यासाठी त्याला कुठलं तरी चित्र काढावं लागेल माणसाचं देवाचं किंवा कुठल्याही एखाद्या व्यक्तीचं सहज एक व्यक्तीचं चित्र जरी काढला तर त्या व्यक्तीला तुम्हाला केसासाठी ब्लॅक कलर स्कीनसाठी गोल्डन कलर त्याच्या कपड्यासाठी वेगवेगळे कलर असं देईल दे देता येते त्यासाठी आधी कलाकृती किंवा एखादं चित्र रेखाटणं खूप गरजेचं असतं चित्र रेखाटलं तर तुम्हाला त्याला वेग वेगवेगळ्या प्रकारचे कलर देता येतील किंवा त्या चित्राला तुम्हाला आकार देता येईल कलर जरी तुमच्याकडे खूप असले तरी तुम्ही कलर देऊन कुठलं चित्र कसे तयार करणार आहात त्यासाठी अगोदर चित्र तयार करावं लागेल ज्याच्यानुसार तुमच्या त्या कलर्स देता येतील आणि ते चित्र खुलून दिसेल आणि उचलून दिसेल किंवा ते कलाकृती तुमची किंवा एखादं कुठलंही दृश्य तयार केलं तुम्ही तर त्या दृश्यला अगोदर रेखाटावं लागेल त्याच्यानुसार त्याला कलर देता येतील मग ते तुमचं एक छान दृश्य तयार होईल जे सगळ्यांना दिसायला प्रभावी दिसेल किंवा दिसायला उचलून दिसेल आणि सगळ्यांना आवडेल असं ते चित्र तयार करण्यासाठी अगोदर चित्र काढून मग रंग देता येतील